सत्यजित बोलत आहेत का हो ते सुख सुखकर्तामधून सर नमस्कार मी अंशू बोलते आहे सर मला आपल्याकडे महाराष्ट्रीयन कुठले कुठले पदार्थ आहेत आपल्या हॉटेलमध्ये उपलब्ध त्याबद्दल मला थोडं माहिती करून घ्यायचं होतं हाहा हा

व्हेजमध्ये कुठले पदार्थ आहेत आपल्याकडे अच्छा अच्छा हे जे आहे पन पनीर टिक्का मिक्स व्हेज हे तिखट असते स्पायसी असते की म्हणजे थोडं लाइट असते

अच्छा आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये फेमस पनीर टिक्का आहे पनीर मसाला मिक्स व्हेज

अच्छा अच्छा अच्छा व्हेज कोल्हापुरी आहे का ही पण एक महाराष्ट्रीयन फेमस डिश आहे ना ही अच्छा बरं बरं आणि काही चपात्या वगैरे काही असतात का त्याच्यासोबत अच्छा ओके चालेल मला मी आता काही दिवसानी येणार आहोत महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला हा तर कुठले कुठले आम्ही जेवणाचे पदार्थ ऑर्डर करू शकतो हा तर धन्यवाद तुम्ही सांगितलंत आम्हाला त्याच्याबद्दल ठीक आहे आम्ही हो हो आलो की तुम्हाला फोन करतो ठीक आहे चालेल सर थँक्यु धन्यवाद